हो विजेच्या धोक्यामुळे शॉट लागू शकतो आणि आग लागू शकते आणि मृ मृत्यू पण होऊ शकतो तर हा धोका टाळण्यासाठी तुम्हाला विद्युत उपकरणांत सुरक्षित अंतर ठेवावं लागेल पाणी आणि आर्द्रतेपासून दूर राहा विद्युत उपकरणे वायरिंग तपासत राहा योग्य प्रशिक्षण घ्या लहान मुलांसाठी सुरक्षा पा पात्र आणि अधिकृत व्यक्तीकडून काम करा धन्यवाद